आमच्याकडे काही गुरेढोरे आहेत त्यामधे आमच्याकडे दोन गायी आहेत जर्सी गायी आहेत दोन म्हशी आहेत तीन बकऱ्या आहेत तर असे जे आहेत आमच्याकडे पाळलेले प्राणी आहेत तर त्यांना दिवसभर सांभाळण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते त्यांची काळजी घ्यावी लागते त्यांच्यासाठी चारा आणावा लागतो तो चारा त्यांना द्यावा लागतो खायला त्यासोबतच ते बरोबर खात आहेत की नाही त्याकडे लक्ष द्यावं लागते त्यांना चरायला काही वेळेला आम्हाला बाहेरदेखील घेऊन जावं लागते मधेमधे डॉक्टरांना गुरा गुरांच्या डॉक्टरांना बोलवून त्यांची तपासणीदेखील करून घेतली जाते जेणेकरून ते आजारी तर नाही आहेत जेवण बरोबर करतायत की नाही हे सगळे गोष्टी बघाव्या लागतात त्यांचं लसीकरण पण करावं लागते तर जे डॉक्टर येतात त्यांच्याकडून त्यांचं लसीकरणसुद्धा करून घेतोत दिवस जो आहे आमचा त्यांचा पूर्ण सांभाळ करण्यामधे जातो ज्या जर्सी गायी आहेत त्या पंधरा पंधरा लिटर दूध देतात रोजचे तर त्यांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला त्यांचं दूध दोहण्याचं काम केल्या जाते त्यांचं दूध काळून ते विकल्या जाते आणि यांना रोज अंघोळ घातली जाते स्वच्छ ठेवल्या जाते जेणेकरून त्यांना कुठलाही आजार होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते तर असा दिवसभर आम्हाला त्यांच्यामागे सतत काम करावं लागते